कंडक्टर कंडक्टर प्लीज प्लीज इकडे या न हॅलो हां आ नाही नाही मला मला सिद्धिविनायक पाहिजे आणि स्टॉप आला की जरा मला सांगा प्लीज अहो नाही तिकीटच हवं आहे घेतलं नाही आहे सिद्धी एक सिद्धी सिद्धिविनायक सिद्धिविनायक हां सिद्धिविनायकचं द्या मला देवाच्या दर्शनाला जरा जा जायचं आहे कोकणातनं आलो आहे इकडे मुंबईला काय तुमच्या गर्दी बापरे काय बाब विचारू नका तर माह माह किती पैसे किती पैसे द्यायचे आं अहो असं कसं मला सांगितलं की माहीमला या तिकडे तिकडून पकडा मग तिथूनच पकडली ना तर हां अहो एटीसिक्सच आहे ना नम नम नंबर ही शहाऐंशी आए ना तुमची शहाऐंशी नंबरचीच आहे ना बस हां आं

अहो पण मी मगाशी चढताना पण लोकांना विचारलं ना ते म्हणले याच बसमध्ये चढा मग चढलो मी न मग बस मला सिध्दी सिध्दीविनायक सिध्दी आं ऐक आहो चुकीचं कसं मला सांगितलं ना माझं माझं इकडे रहातात ते फॅमिलीवाले त्यांनी पण सांगितलं ना आमच्या पाहुण्यांनी पण सांगितलं ना इथं शहाऐंशी नंबरची बस आं शहाऐंशी नंबरची बस ना सिद अहो सिद्धिविनायकला जाते ना आं

पण पण असं कसं शहाऐंशी नंबर तर जाते ना

शहाऐंशी नंबर ना ही बस आं शहाऐंशी आहो लिहिलं होतं मी तेच वाचलं ना आणि ते म्हणूनच चढलो ना तुमचे बोर्ड बघा बघा बघा पु पुढे बघा शहाऐंशी नंबरच आहे त्याच्यामध्ये हां तिकीट दे काय तुमच्या मुंबईचं काही कळत नाही अजून उतरायचं कुठू आता कुठं मग मग मग आता इथं मग इथे उतरायचं म्हणता मग मग कोणची बस पकडायची तिथून तुमची अहो पण असं कसं तुम्ही सांगा न तुम्ही कंडक्टर आहात तर तुम्ही सांगा न कोणती घ्यायची ती एक्याऐंशी नंबरची पण मग आता तिकीट किती असंल त्याचं अहो असं कसं पण अहो मला इथे जायचंच नव्हतं मग याचं तिकीट कसं काढायचं मी अहो पण मला इथे जायचंच नव्हतं न मग मग तिकीट कशाला का मी नाही आता इथून उतरतो आणि पकडतो तिथून दुसरी आं